हो माझं ट्वेल्थ झालं आहे आता आणि मला समोर काय करायचं आहे तर मला समजत नाही आहे तरी तुम्ही सांगू शकता आता माझी ट्वेल्थ झाली आहे आणखी माझा सायन्स होता सायन्स तुमचं समजलं आहे मला हो तुमचं समजलं आहे कळलं आहे मला की मला समोर काय करायला हवं धन्यवाद